पर्यटकांना जाणून घ्यायला आवडेल असे काही पारंपरिक खेळ इथे नाहीत आणि क्रीडा स्पर्धांमध्ये स्पर्धांबद्दल बोलायचं झालं तर शाळा महाविद्यालयांमध्ये तालुका जिल्हास्तरांपर्यंतचे स्पर्धा भरवले जातात पण तालुका म्हणजे स्वतंत्रपणे असं काही होत नाही किंवा छोटे छोटे जे मंडळं असतात इथे ते क्रिकेटसारखे खेळ इथे घेतात परंतु त्या शासकीय स्तरावर त्या नसतात